हो आमच्या घरी तुळस हे लावलेली आहेत आणि तुळस तुळस एक आपण एक देवदेव म्हणून पण तिची पूजा करतो आणि तुळस हे वनस्पती जी आहे ना ते आपण औषधी म्हणून पण त्याचा उपयोग केल्या जातो तुळशीशी माझी आई रोज तुळशीची पूजा करते आम्ही पण दर्शन करतो आम्ही पण दर्शन करतो आणि तुळस तुळस हे औषधीमध्ये खूप उपयोग होतात जसं की दररोज आम्ही उठल्यानंतर एक औषधचं पान तुळशीचं पान खातो आणि म्हणतात की तुळशीच पान रोज खावं बा त्यानी आपला खोकला वगैरे कमी होतो आणि तसे आम्ही खूप बरेच असे लावलेले आहेत जसे आता कुणी म्हणतात की पपईच्या पाल्याचा रस पिल्याने पेशींची आहे ते आपल्या वाढतात बा व्हाईट ब्लड सेल्स वगैरे